काय नाव आहे हो का काय झालं बरं ठीक आहे झोप झोप ना झोप काय होतं आहे हो का बरं बरं एक मिनिटं बी पी चेक करते आधी काय होत होतं फक्त पोटच दुखत होतं का काही खाल्लं का बाहेरचं बाहेरचं खाल्लं म्हणूनच होऊ शकते बरं ठीक आहे बी पी खूप लो आहे तुझा पाय जवळ घे कुठल्या साईडने दुखत आहे ठीक आहे मी आता तर चेक केलं तू बाहेरचं खाल्ल्यानंतर त्याच्यामुळे पण होऊ शकते पण ठीक आहे मी तुला आठद आठदहा दिवसाची औषध देऊन देते त्याने कमी पडलं तर ठीक नाही झालं तर मग बघू आपण पुढली ट्रीटमेंट घेऊ किंवा मग जर जास्तच पेन होत राहिला तर मग सोनोग्रपी वगैरे करायचं काम पडेल काय म्हटलं हो मग मी तुला आता मेडिकल देते ना आधी जे औषध आहे ते तर तू आधी घे तुझ्या पोटात जाऊ दे मग तुला आराम तू बाहेरचं खाल्लं आहे म्हणते ना होऊ शकतं त्याने पण त्रास होते तेलकट खाल्ल्यामुळे बाहेरचं शिळं वगैरे राहते आपल्याला थोडी माहीत राहते का ते फ्रेशच आहे म्हणून जर कधी औषधाने पण नाही कमी झालं तर मग मी बघते ना सोनोग्रोपी वगैरे मग चाललं आहे तर जर एक म पूर्ण औषध संपेपर्यंत जा म्हणजे दोनतीनदा दिवस घेतल्यावर ही तुला आराम नाही पडला तर तू चवथ्या दिवशी चालली येशील ठीक आहे आता सध्या तीन दिवस घेऊन घे ठीक आहे आणखी काही काय म्हटलं हो हो मी दिली आहे तुला याच्यात मळकीची पण गोळी दिलेली आहे आणि पोटाची पण पेन किलर दिलेली आहे यानं तुला आराम पडते नाही जर झाला आराम तर मग बघू ना सोनोग्रोपी वगैरे करून मग माहीतच पडते ठीक आहे ठीक आहे